हॅलो स्वराली बोलताय का माझं नाव रिमाज आहे आणि मी सध्या माझ्या एका प्रोजेक्टसाठी डेटा कलेक्ट करते आहे सोशल सर्वे सोशल सर्वे आहे हा तर मला जे आहेत स्टुडंट्स ज्यांनी फिशरीज म्हणजे जे फिशरीज सेक्टरमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते असे माझे रिस्पॉन्डन्स आहेत आणि मी त्यांच्याकडून माहिती त्यांच्या फॅमिली मेंबर्स वगैरे ते त्यांनी हा फील्ड का घेतला वगैरे असं ह्याबद्दल इन्फॉर्मेशन घेते आहे तर तू ती इन्फॉर्मेशन देऊ शकतेस का तर तू फिशरीजमध्ये तुझी डिग्री झालेली आहे बरोबर आणि सध्या मास्टर्स करते आहे हां मग तुला ह्या फील्डचं वगैरे कुठून कळलं म्हणजे फॅमिली मेंबर्सनी वगैरे म्हणजे त्यांची काय प्रतिक्रिया होती

आणि कोणी आहे का दुसरं दुसऱ्या फॅमिलीमध्ये ह्या फील्डशी रिलेटेड

मग बाकी फॅमिली मेंबर्स काय करतात ते कोणत्या फील्डमध्ये आहेत

मग तुझे भावंडं नाही आहेत का हां म्हणजे मग अजून अजून कोणाला ह्यामध्ये करायचं असेल तर तू काय त्यांना सांगशील कसं सांगशील

म्हणजे तू सॅटिस्फायज सॅटिस्फाय आहे या फील्डमध्ये त्याला तू त्याला तू कशी रेटिंग देशील वन टू फाईव्हमध्ये

हा ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू हां